आम्ही वर्षभरात आमच्या शेतामध्ये तीन पिकं घेत असतो आणि आणि अलग अलग हवामानामध्ये घेत असतो पावसाळ्यामध्ये आम्ही सोयाबीन ही जुलै महिन्यामध्ये पेरतो सात जुलैला आमची प सोयाबीनची पेरणी होऊनंच जाते आणि सोयाबीनची पेरणी ही जुलै महिन्यात केली तर ऑक्टोंबर महिन्यात ते काढणीला येते आणि जुलै ते ऑक्टोंबर हे महिना सोयाबीनसाठी सर्वात उत्तम महिना आहे त्यामुळे जुलै व ते ऑक्टोंबर महिन्यात हे पाऊस असते त्यामुळे सोयाबीन हे पीक जुलै ते ऑक्टोंबर महिन्यामध्येच चांगल्या प्रकारे येऊ शकते त्यानंतर आम्ही दुसरं पीक म्हणजे हरभरा हरभरा म्हणजे ऑक्टोंबर ऑक्टोंबरनंतर कसं हि हिव हि थंडी पडते थंडीमुळे हरभरा हे पीक खूप चांगलं जोमाने येते हरभरा हे पीक ऑक्टोंबरमध्ये पेरल्यानंतर मार्चपर्यंत आमच्या शेतामधून निघून जाते मार्च महिन्यात हरभरा हे पीक निघून गेल्यावर आम्ही तीळ हे पीक घेतो तीळ हे पीक मार्च महिन्यामध्ये पेरल्यानंतर फेबु मेपर्यंत निघून जाते मार्चमध्ये पेरल्यानंतर हे तिळासाठी उत्तम असा हवामान म्हणजे मार्च ते फे मार्च ते मे महिना त्या दोन महिन्यामध्ये आम्ही ह्या एका वर्षात आम्ही तीन पिके घेतो हवामान ज्या हवामानात ते पीक घेतो जसं की पावसाळ्यात आम्ही सोयाबीन घेतो हिवाळ्यात थंडीमध्ये आम्ही हरभरा घेतो आणि उन्हाळ्यामध्ये तीळ घेतो हे सर्व तिन्ही पिके आम्ही अलग अलग हवामानात घेतो